भारताच्या चित्रपटांचं स्वरूप म्हणजे भारतातील जो हल्लीच्या घडामोडी असतात त्यांवरच पि्चर बट बनवले जातात आणि भारताचा जो इतिहास आहे ना तो सगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून दाखवला जातो आणि भारताचं संगीत म्हणजे भारताची संस्कृती दाखव त्याच्यातून संस्कृती दाखवली जाते आणि भारताची संस्कृती ही आपल्याला आपण जो कोणता सिनेमा बघून त्याच्यातून आपल्याला लगेच कळून येते भारताची संस्कृती जसं आपण हॉलिवूडचे पिक्चर बघतो त्याच्यात आपल्याला जास्त करून ॲनिमेशन पाहायला मिळतं पण भारताच पिक्चर तसे नाही जसं रियल लाईफ मध्येच चालू आहेना घडामोडी भारतातल्या तसंच त्या पिकच्चरमध्ये दाखवलं जातं जसं आपण वागतोना त्याच घटना त्याच गोष्टी हे पि्चरांमध्ये दाखवल्या जातात आणि मी जास्त करून सस्पेन्स थ्रिलर अशाच सिनेमा बघते जास्त करून मालिका काय बघत नाही पण सिनेमा जास्त बघते मला सस्पेन्स जास्त आवडतो सस्पेन्स जर पिच्चरमध्ये आला ना तर माणसाला पुढचं पिक्चर बघण्यासाठी उत्सुकता निर्माण होते आणि माझा आवडता अभिनेता आहे अल्लु अर्जून हल्लीच त्याचा एक पिच्चर रिलीज झालाय पुष्प टू खूप जबरदस्त ॲक्टिंग केलेले आहे त्याने त्याच्याता आणि माझी आवडते अभिनेत्री आहे पूजा हेगडे तिनेही खूप छान ॲक्टिंग केलेले आहे आणि मला जास्त करून मल्याळम तेलुगू या चित्रपटांतील गाणे आवडतात कारण टोन जरी समजत नसला जरी शब्द समजत नसले तरीही कानाला ऐकायला खूप छान वाटतात ती गाणे खूप सुंदर प पद्धतीने गायलेली असतात आणि एकुणच चित्रपट म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली मला खूप आवडतं चित्रपट बघायला आणि माझा आवडता गायक आहे अनिरुद्ध रविचंद्र तोही एक तमिल तेलगू संगीतकार आहे त्याने खूप गाणे गालेले आहे मी जास्त करून तीच गाणे ऐकते